जर आपण बाहेर ठिकाणी वगैरे आलो ते घुमण्या फिरण्यासाठी किंवा जॉब वगैरेसाठी राहण्यासाठी रूम करण्यासाठी बाहेर ठिकाणी जर आपण आलो तर तिथे खाण्यापिण्याची वगैरे व्यवस्था सुद्धा पे बराबर असते पैसे वेगळं पडतात खाण्या सुद्धा खाण्याचे वगैरे खाण्याची टेस्टिंग वगैरे सगळं अलग पडतात राहणे सु सु सुद्धा अलग पडतात हवामानाचा प परिणाम सुद्धा पडतात त्या हवामानामुळे सर्दी ती डोकंदुखी वगैरे सर्व होतात तब्येत सुद्धा बिघडल्या जातं हवामानामुळे तिथच्या खाण्या खाण्यामुळे वगैरे पोट सुद्धा वगैरे सगळं बिघडलं जातं त्यामुळे बाहेरचं वातावरण सुद्धा आपल्या सूट नाही होत बाहेर ठिकाणच्या जर बघतो म्हटलं तर रूम वगैरे थोडा अलग यू यूज केलेलं वगैरे असतात तिथे यूज केलेलं वगैरे असतात तर ते आपलं असं थोडं वेगळा वेगळा ह्याच्यातून गेल्या जातात म्हणजे त्यांना तिथं असं व्यवस्थित स्वच्छता वगैरे नसल्या नसतात बेळ वगैरे तिथचे असे मशे घाणेरडे टायप वगैरे असतात तर आपण म्हणजे ते त्या ह्याच्या वगैरे आपण जर यूज वगैरे करतो म्हटलं तर त्यात आपल्याला थोडे हानी सोसल्यासारखं आहे त्यामुळे आपल्या आपल्या शरीरावर इफेक्ट पडल्यासारखंच आहे त्यामुळे आपण म्हणजे बाहेर ठिकाणच्या वातावरणाला थोडीशी अडचणच असते आपल्याला म्हणून आपण हवामानामुळे जेवणामुळे निसर्गामुळे सर्व आपल्या म्हणजे थोडंसं व्यवस्थित असतं तरच ठीक आहे म्हणून नाही का आपण बाहेर ठिकाणी वगैरे जात नाही जास्त तर